हॅलो नमस्कार मी सुवर्ना कुलकर्नी बोलते हा ॲमेझॉनचाच नंबर आहे ना तुमच्याकडून मी एक हँडबॅग मागवली होती ती खूप सुंदर आली आहे कलर पण खूप सुंदर आहे मला ती खूप आवडली आहे असेशेच तुमच्याकडचे नवीन नवीन आलेल्या बॅग्स मला पाठवत जा बायकामुलांना ह्या खूप आवडतात हँन्डबॅग्स ह्या सगळ्याच महिलांना खूप आवडतात अजून मी दोन चार पीस घेणार आहे छान आहे स्ट्रक्चर पण खूप छान आहे क्वालिटी तर एक नंबरच आहे खूप छान वस्तू आहेत तुमच्या ॲमेझॉनच्या खरंच मला ती खूप मनातून आवडली मी आता गिफ्ट देण्यासाठी हँन्डबॅगचाच वापर करणार आहे धन्यवाद तुम्ही खूप खूप म्हणजे खूप सुंदर अशी बॅग मला पाठवली आहे धन्यवाद मी पुन्हा तुमच्या एकदा अजून आभार मानत आहे